मी अमरावतीमध्ये नेहमीच ओ ओला उबेर या ट्रॅव्हल्स एजंसीचा वापर करते मला नेहमीच कुठे जायचे असेल सिटीमध्ये जायचे असेल कुठल्या गावाला जायचं असेल इतर ठिकाणी कुठं जायचं असेल तर मी ओला उबर उबेर याचाच वापर करते परंतु आज मला माझ्या कुटुंबासोबत सहलीला जायचे आहे त्यासाठी मला ओला उबेरकडून काही डीस डिस्काउंट पाहिजे मला नेहमी या ओला उबेर याचमध्ये प्रवास करण्यामुळे मला एक कुपन मिळालेला आहे त्या कुपनवर मला माझेच घरातल्या लोकांना म्हणजे माझ्या कुटुंबांना सहलीसाठी चिखलदरा येथे जायचे आहे तर तुम्ही मला यावर या कुपनवर मी तुमची नेहमीची कस्टमर असल्यामुळे मला काही डिस्काउंट वगैरे मिळेल का अशी माहिती